साधारणतः शाळेतली गोष्ट आहे शाळेत असताना मी शिक्षणामध्ये जरी हुशार नसलो तरी माझं शुद्ध लेखन व चित्रकला हा माझा

आवडता विषय होता चित्रकलेमध्ये मी खूप सुंदर असे चित्र काढायचो आता लहान असताना जास्त काही अवघड असे आम्हाला चित्र शाळेत देत नव्हते परंतु मी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करायचो मी एकदा शाळेत चित्रकला स्पर्धा असताना आम्हाला काही ऑप्शन्स तीन तीन ऑप्शन्स दिले होते की यामधील तुम्ही चित्र काढा त्यामध्ये मला अजून देखील आठवतं की मोराचे चित्र मला हे काढण्यास सांगितले होते तर मी मोराचे चित्र इतके सुंदर आणि रेखव रेखीव काढले की सर्वांना माझे चित्र खूप आवडलं आणि त्या संदर्भ मला कोणती कल्पना नव्हती मी फक्त चित्र काढलं आणि मी ते सबमिट केलं सरांकडं पण त्यानंतर दोन दिवसांनी त्या संदर्भात आम्हाला चित्रकला स्पर्धेत कोणाचा नंबर आला कोणाचा नाही आला हे सांगणार होते दोन दिवसानंतर मला ऑफिसमध्ये बोलावून घेण्यात आले आणि माझी विचारपूस करण्यात आली की तू कोणत्या वर्गात आहे काय करतो हे तुझंच चित्र आहे का तू कसं काढलं काय केलं मला देखील खूप असं मनात शंका उठली की नेमकं काय झालं आहे मी फक्त एवढंच सांगितलं की हो मला असं असं आठवलं मी तसं तसं चित्र काढत गेलो आणि मला चित्रकलेची खूप आवड आहे आणि मी ते रेखाटत गेलो तर मला त्यावेळेस शाब्बासकीची थाप दिली की खूप सुंदर असं तू चित्र काढलेलं आहे नक्कीच तुला यामध्ये नंबर मिळेल आणि या संदर्भात तुला उद्या बक्षीस वितरणाच्या वेळेस कळेलच की तुझा कितवा नंबर आला मला देखील खूप छान वाटलं आणि मी लगेचच मित्रांकडे गेलो मित्रांना देखील सांगितलं की मला आज सरांनी बोलावून घेतलं होतं त्यांना माझं चित्र खूप आवडलेलं आहे त्यांना माझ्याबद्दल शंका होती की मीच काढलं आहे की नाही पण त्यांना देखील मित्रांना देखील माहिती होती की खरंच तू खूप सुंदर असं तुझं शुद्ध लेखन आहे आणि चित्रकला तू खूप सुंदर सुंदर चित्र काढतोस मग त्यानंतर बक्षीस वितरण मला त्या ठिकाणी स्टेजवर बोलावून माझा सत्कार करण्यात आला मला ट्रॉपी दनंतर माझा मान सन्मान केला मला देखील खूप चांगलं वाटलं आणि आमच्या गल्लीतले एक सर असल्यानेही त्यांनी माझ्या घरीदेखील कळवलं की तुमच्या मुलाने असं असं चित्रामध्ये खूप पहिला नंबर आला आणि त्याला बक्षीस मिळलं घरच्यांचं देखील गर्वाने छाती फुगली त्यांनीदेखील माझा अभिमान त्यांचं त्यांनीदेखील माझं अभिनंदन केलं मला देखील खूप छान वाटलं हे सर्व बघून त्यानंतर मला अजून देेखील आठवतं त्यानंतर शुद्धकला असेल म्हणजे लिहिण्याच्या फळ्यावर लिहिण्याचं काम असेल कार्यक्रम असेल शाळेमध्ये तर मला सर्वप्रथम बोलावलं जायचं आणि माझ्या हातून ते सर्व फळ्यावर सगळं माझ्याकडून लिहून चित्र काढून मायकून घेतलं जायचं मला देखील खूप चांगलं वाटायचं हे सर्व करताना खरोखर शाळेचे दिवस होते ते खूप चांगले होते आता देखील कधी माझं मन रमवण्यासाठी मी चित्र काढत असतो घरी लहानला मुलं आहेत त्यांची चित्रकलाची पुस्तके घेऊन मी ते थोडासा प्रयत्न करत असतो लहान मुलांना देेखील थोडं शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यातून मला खरोखर खूप आनंद भेटतो